राज्यात खाजगी आरोग्यसेवेचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे पण आपल्याकडे खा खाजगी दवाखाने आाज उ उघडलेले आहेत आता आरोग्यसेवांमध्ये काय काय येतं तर रुग्णालयं दवाखानं आणि निदान केंद्रं वगैरे तर खाजगी आता लॅ पॅथॉलॉजी लॅब्स असतील म्हणजे जे रक्त तपासणी केंद्रं असतात या केंद्रांमधून आपल्याला आपल्या रक्तामध्ये काही कमी आहे का आपल्याला काही आजार आहे का ह्याची टेस्ट केली जाते तर ह्या तपासणी केंद्रांमध्ये जे खाजगी तपासणी केंद्र असतात तिथे आपल्याला कुठला डॉक्टर आपले रक्त चेक करणार आहे ह्याची लगेच माहिती मिळते त्यामुळं ते ओळखीचंच असल्यामुळं नीट करतात असाही आपला एक भ्रम असू शकतो म्हणातो पण ते एक आपल्याला चांगलं वाटतं असं बघून की एक आहेत चांगले डॉक्टर आहेत बाबा व्यवस्थित करतील आणि भलेही ते किंमत थोडीशी जास्त असेल काही काही खाजगी ठिकाणी पण त्यांच्याकडे तशी ते मशीन असतात जे ते मेंटेन केलेले असतात म्हणूनच ते त्याचे पैसे घेतात मेंटेन्स चार्जेस आपण ज्याला म्हणतो मशीनचे आणि त्याची गुणवत्ता तर त्यामुळे चांगली असतेच किंमत थोडीशी जास्त असते पण गुणवत्तेच्या मानानं तेवढी किंमत त्यांनी घ्यायलाच हवी आणि सुगमता ही अगदी व्यवस्थित असते आणि रुग्णालयं आणि दवाखान्यांचं म्हणाल तर अनेक वेळेला असं जाणवून येतं की खाजगी रुग्णालयात किंवा दवाखान्यात ना किंमत खरंच खूप जास्त असते म्हणजे अगदी एका विजिटसाठी म्हणजे एकदा फक्त डॉक्टरांना भेटण्यासाठी आपल्याला पाचशे सहाशे रुपये खर्च करावे लागतात आणि पण काय आहे खाजगी रुगणालयं जे असतात तिथे प्रत्येक एका स्पेसिफिक शरीराच्या भागाचे एक वेगळेवेगळे डॉक्टर म्हणजे कान नाक घसा तज्ज्ञ वेगळे डोळ्याचे डॉक्टर वेगळे आणि त्यांची स्वतःची वेगळीवेगळी क्लिनिक असतात त्यामुळे त्याच्या गुणवत्तेची आपण खात्री देऊ शकतो कारण तिथे जे सगळे डॉक्टर असतात ते त्या विषयातले तज्ज्ञच असणार आहेत त्याशिवाय ते स्वत चं हॉस्पिटल काढू शकणार नाहीत त्यामुळं गुणवत्तेच्या बाबतीत खाजगी आरोग्य सेवा अगदी उत्तम म्हणते मी पण त्याची किंमत ही तितकी चांगली असल्यामुळे मोठ्ठी असल्यामुळे काही काही लोकांना ते पटकन अव्हेलेबल होत नाही सार्वजनिक आरोग्याच्या तुलनेत त्याची गुणवत्ता मी म्हणते कदाचित चांगली असेल पण किंमतीच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्यसेवाच चांगली तर सार्वजनिक आरोग्यसेवेच्या लोकांनी जर हलगर्जीपणा थोडा कमी केला किंवा हायजीन जास्त मेंटेन करायला लागले ते किंवा खरंच चांगले डॉक्टर त्यांच्या पदव्या बघून ना की काही आरक्षण वगैरे या गोष्टींखाली डॉक्टर फक्त निवडण्यापेक्षा त्यांची खरंच तितकी क्षमता आहे का हे आधी चेक करून जर आपण अनुभवी डॉक्टर जर तिथे अपॉइंट केले तर सार्वजनिक रुग्णालयं सार्वजनिक आरोग्यसेवा ह्या खूप चांगल्या असतात तिथे अनेक योजना सुद्धा असतात त्यामुळे सुगमतेच्या बाबतीत किंमतीच्या बाबतीत आणि गुणवत्तेच्या बाबतीत तिन्ही ठिकाणी सार्वजनिक आरोग्यसेवा चांगली ठरू शकते फक्त त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी